हां हॅलो बोला हो बोलतेय आपण हां बोला हो हो हॅो हो नक्कीच नक्की कितीजण येणार आात कितीजण आहात मॅडम बरं आणि तुम्ही कुठून येणार आहात

आमची हो होईल मॅडम पण पुण्याहून म्हटलं तर तुम्हाला भाडं जास्त पडेल तर मी सुचवेन तुम्हाला की तुम्ही पुण्याहून मुंबईला हां हां तुम्ही मुंबईला मुंबईला या ठाण्या ठाणा हो हो हो हो ठाणा रेल्वे स्टेशनला आलात ना तिथे तुम्हाला आमच्या गाईडही मिळेल तुम्हाला जर असं काय म्हणतो त्या आला की स्वस्त दरामध्ये येण्याचं अपेक्षित असेल तर तुम्ही हो हो मॅडम खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली उत्तम आहे या येऊरच्या जंगलाच्या बाहेर खूप चांगले व्हेज नॉनव्हेज म्हणजे तुम्ही काय प्रिफर करता त्याच्यावर आहे व्हेज नॉनव्हेज अशी दोन्ही स्वरूपाची चांगली रेस्टॉरंट हॉटेल्स आहेत तुम्हाला तिथे थांबण्याची म्हणजे आता जे लांबून येतात त्या लोकांसाठी त्या टुरिस्टसाठी तिथे थांबण्याची म्हणजे निवासाचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आता भरपूर नवीन नवीन होतंय हां त्यामुळे तिथे भरपूर नूतनीकरण सुरु आहेत पण मॅडम कसं आहे मी एक असं सजेस्ट करेन ना तुम्हाला की खाण्यापिण्याचे जे जिन्नस आहेत ना ते शक्यतो तुम्ही जंगल परिसरात आतमध्ये घेऊन जाऊ नका प हां अजूनही तिथे काही प्राणी आहेत हां पर्यावरणाची हानी होते हां हो हो हो हो आहे ना हो हो मॅडम आहे तशा पण सोय आपल्याकडे आहेत आणि तुम्ही कधी येणार आहात आणि तुमचे हे मला सगळे डिटेल इन्फॉर्मेशन पाठवून दिलीत ना ती मी तुम्हाला त्याची सगळी माहिती सविस्तर पाठवून देईन ठीक आहे मॅडम ओके ओके अच्छा हां